केळझरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त बस आणि ऑटोचा प्रॉब्लेम बघायला दिसेल कारण की काही बसेस हायवेवरून निघतात आणि काही दोन तीन बसेस ज्या असतात त्या गावामधून निघतात आणि जे छोटे छोटे लहान मुलं जे असतात ज्यांना शाळेमध्ये वगैरे जावं लागते त्यांची आठ वाजताची शाळा असते तर त्यांना कधी कधी बस मिळत नाही ऑटो मिळत नाही म्हणून त्यामुळे बरेच प्रॉब्लेम होतात आणि कॉलेजमध्ये जाणारे मुलं पण असतात त्यांना कधी कधी कॉलेजमध्ये नाही जावं लागत कारण की प्रॉब्लेम हा असतो की बा बस येत नाही ऑटो येत नाही त्यामुळे मुलांना आणि बरेच लोकांना वगैरे खूप प्रॉब्लेम्स होतात आणि या